माझ्यात सर्वात मोठा ताकदी आणि कमजोरी आहे जशी एखादी व गोष्ट की मला खूप आवडते जसं स्टडी करत आहो आणि मला आय टी आय करायचं आहे आणि मी ते करूनच राहणार अशी माझी ताकद आहे आणि माझी कमजोरी म्हणजे एखादी गोष्ट मला कोणी बोलली की हे तू नाही करू शकत आणि मला पण असं वाटते की नाही करू शकत पण मला करायचं आहे कोणतेही हालतीत ती माझी कमजोरी